आमच्या घरी पाहुणे आले का मस्त घेऊन जातो बाबा आम्ही बोरधरणले घेऊन जातो पवनारला घेऊन जातो पवनारला गेल्यावर मस्त पाण्याची टेकडी सात सात बारा बारा पिंडी पाहुणे पाहून अशे खूश होते असे पर्यटक पाहून मस्त छान जागा आहे म्हणते पाहण्यालायक म्हणते जागा मस्त कच्चा चिवडा खातो पिंगर खातो त्यामध्ये प पवनारला घेऊन जातो पवनारले मस्त अँटो न अँटो करतो स्पेशल आम्ही आमच्या गावावरून ॲटो केला का मग घेऊन जातो पाहुण्यांना चिले आमचे लेकरं बिकर मस्त पोरं बाळ घेऊन मस्त कच्चा चिवडा खातो पोरं मस्त गाडी घेऊन द्यायला रडते गाडी घेऊन दे असं घेऊन दे तसं करून दे मग मम्मी चिवडा खाऊन पूडे खाऊन मस्त चिप्सचे पूडे खातोन आमी मस्त कच्चा चिवडा खातोन मस्त नदी आहे पुलावरून मोठा गाड्या वाहात राहते छोटा पुल आहे मोठा पुल आहे पवनारला मस्त छान मंदिर आहे शंकरजीची मंदिर पिंडी बढिया शंकरजी मिं पिंडी आहे पवनारला मस्त छान पर्यटन म्हणून मस्त फिराले जागा आहे मस्त छान पाहण्याला एक पिंडी आहे शंकरजीची नदी आहे नदीला मस्त थवे आहे धबधबे आहे धब्यामध्ये ले पोरं छान आंघोळ करतात नदी मध्ये नदी मध्ये छान आंगोळ करतात मुलं मस्त पानी खेळतात पाणी खेळुन झाल्यावर मग आम्ही चिवडाव हे ते काढलं पिंगर खाल्लं मस्त कच्चे बोरं राहते उकडलेवाले बोरं खाल्ले हे काढलं ते खाल्लं मग आम्ही घरी आलो घरी आल्यावर मन आम्ही केजाजी महाराजाच्या मंदिरात गेलो घोराडला घोराडला केजाजी महाराजाची मंदिर आहे विठ्ठल रुखमाई आहे विठ्ठल रुक्माई मूर्ती आहे केजाजी महाराजाला मस्त सप्ताह होते सप्ताह झाला का मस्त मो दिंडी महोत्सव पाहते दिंडी महोत्सव झाला का महाप्रसाद राहाते महाप्रसाद झाला का आम्ही मस्त जेवण गेवन करतो महाप्रसादमध्ये पायदळ पायदळ मस्त घरी येतो सगळे पाहुणे घेऊन घोराडवरून येतो आमच्याच सेलूला इथे श्री संत केदाजी महाराज आहे काय म्हणते बा शंकरजीची नदीवर मस्त मंदिर आहे शंकरजीचं तिथं मस्त शिवरात्रीला अघोरी आले होते मस्त छान डान्स झाला पाहुणे सगळे वेगळं पाहून मस्त छान आहे छान आहे तुमच्या घरी गावाला शंकरजीची मूर्त आहे असं आहे मंदिर आहे मस्त दिंडी सोहळा झाला होता पालखी झाला होता तांबा निघाला झाक्या निघाल्या होत्या पाहण्याला एक मस्त मंदिर आहे आमच्या गावला शंकरजीचं त्यामध्ये नदी मध्ये मस्त शो केला होता पाहुण्याला